बँकेमध्ये सर्व्हिस कर्मचारी कमी असल्यामुळे सरकारनं जी सुविधा काढली ए टी एमद्वारे फोनपे असे वार चालू केले आणि दुसरी गोष्ट अशी की लोकसंख्येचं वातावरण जास्त वाढल्यामुळे बँकेमध्ये खूप गरजा होतात कर्मचारी कमी असल्यामुळे बँकेत आता ए टी एम फोनपे असेही वार चालू होतात आणि जास्त रक्कम असली तरच बँकेत जायचं काम पडून राहिलं आणि बँकेत जायचं आणि दोन दोन घंटे तीन तीन घंटे उभं राहावं लागतं म्हणून ही सरकारनं सुविधा काढलेली असून याचा लोकांनी फायदा घ्यावा